राज्यातील विविध समुदायांचा संवाद किंवा सहजीवन हे निरनिराळं असतं त्यांचे राहणीमान संस्कार पेहराव खानपान ही पद्धती अगदी वेगवेगळ्या असतात पुरुष मंडळी ही संसारासाठी म्हणा किंवा प्रपंचासाठी बाहेर कमवायला जातात म्हणजे शिकारीला जातात बा बायका ज्या आहेत त्या घरी बसून मुलांना सांभाळणे किंवा आजकाल भिल्ल लोकंसुद्धा वेगवेगळे काय म्हणता येईल आपल्याला व्यवसाय सुरू केलेले आहेत त्या लोकांनीसुद्धा त्यामुळे हेही लोकं आता वरती यायला लागलेली आहेत